मी विवो वाय ट्वेन्टी टू मोबाईल घेतलेला आहे तो मोबाईल खूपच छान आहे त्याची रॅम कॅमेरा क्लियारीटी तो हँग होत नाही खूप मस्त आहे माझ्या मित्रांना पण तो खूप आवडलेला आहे आणि माझा विचार चालू आहे की माझ्या भावाला पण तोच मोबाईल घ्यायचा मोबाईल खूप मस्त आहे दिसायला पण छान आहे आणि तो कधीच हँग होत नाही मस्त मोबाईल आहे